मी अॅमेझॉनवरून एक कॉट बोलवले होते जे की खूप छान होते आणि त्याचा आवाजपण एकदम स्मूत येत होता आणि कानाला बिलकुल त्रास होत नव्हता त्याचा एकदम म्हणजे जी त्याची प्राइज आहे ना त्याच्यावरून तर मला वाटते की खूप चांगले आहे ते आणि वापरायला पण मला कॅरी करता येते व्यव व्यवस्थित त्याला ठेवण्याचं म्हणजे असं काही प्रॉब्लेम नाही आहे कुठं मला प्रवासात जायचं असेल तर मला ते लगेच म्हणजे लावता येते आणि मस्त मला कुठं जायचं असेल तर मला त्याची खूप एक चांगली सवय पडलेली आहे आणि मला त्याचा प्रवासामध्ये खूप चांगली मदतसुद्धा होते मला काही ऐकायचं असले व्हिडियो वगैरे खूप छान पद्धतीने वाजते आणि मला त्याचा खूप आनंद होतो